हॅलो अशोका रेस्टॉरंट तुम मी ऋतूजा अंडे बोलते संगमे संगमनेरवरून आम्हाला तुमचं रे आम आम्हाला बड्डे पार्टीसाठी आहे ना बुक करायचं होतं तुमचा हॉल अकरा तारखेला हो संध्याकाळी आठ वाजता

आम्ही थर्टी थ थर्टी आहोत आमची आहे ना सगळ्यांची म्हणजे ड्रेसचीच इन्व्हेस्ट पण आहे आणि फूड सगळं आम्हाला म्हणजे इंडियन हवं आहे थोडक्यात हो तुम्ही सांगा ना प्लीज अच्छा

अच्छा तुमच्याकडे कोणकोणत्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत

हो आणि तुमचा कुकिंग एरिया जो आहे तो क्लीन आहे का एकदम म्हणजे तुम्ही एकदम तुमचं कुकिंग एरिया आहे तुमचे जे शेफ्ट आहेत ते एकदम क्लीनली सगळं बनवता का जेवण हो अच्छा ठीक आहे आणि आणि तुम्हीच थोडाफार म्हणजे डिस्काउंट वगैरे किती प्रा देऊ शकता असं आम्ही टोटल आम्ही टो आम्ही टोटल तीस लोकं आहोत आणि अजून पण वाढली तर तीस लोक आहोत पण अजून पण जर संख्या वाढली तर मी तसं तुम्हाला कळ कळवेन हो डिशेस एकदम सगळ्या फ्रेश हव्या आहेत आणि प्लस पार्टीचं डेकोरेशन पण आम्हाला थोडंसं युनिक हवं आहे ठीक आहे चालेल आणि पार्टीचं डेकोरेशन तर एकदम युनिकच झालं पाहिजेल हो हो हो चालेल मी सगळं शेअर करेन तुम्हाला तसं मी तुम्हाला सगळं शेअर करेन अजून काही काही ज रिक्वायरमेंट असतील त्या हो हॉल बुक करून ठेवा आणि म्हणजे ना का फायनल आहे आमचं तर मग परत हे नाही झालं पाहिजेल आम्हाला दुसरीकडे जायला नाही लागलं पाहिजेल ठीक आहे चालेल मग आमचं बुकिंग फिक्स करून घ्या आणि मी तुम्हाला बड्डेचे डेकोरेशनचे वगैरे डिटेल्स सगळे व्हॉट्सअपला सेंड करते

ठीक आहे चालेल हां चा